राज्यातल्या शिक्षित शिक्षण पद्धती सध्या तरी प्रायव्हेट स्कूल्स कॉलेजेस हे थोडं चांगल्या चा चांगल्या पद्धतीचं चालत आहे व्य गव्हर्मेंट स्कूल्स किंवा कॉलेजेसपेक्षा कारण प्रायवेट स्कूल्स किंवा कॉलेजेस हे तुम्हाला जास्त फीजमध्ये चांगले चांगले एज्युकेशन चांगले टीचर्सकडनं भेटलेले एज्युकेशन हे तुम्हाला अफोर्ड म्हणजे ऑफर करतात पण गव्हर्मेंट कॉलेजेस स्कूल्स कसे फ्रीमध्ये अफोर्ड करतात त्यामुळे आणिक लँग्वेज हे शब् लँग्वेज ह्यामुळे प्रायवेट स्कूल्स जास्त चांगल्या पद्धतीने शिकवतात ॲज पर टू गव्हर्मेंट कॉलेजेस किंवा स्कूल्समध्ये प्रायवेट स्कूल्स ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन असतात प्रायवेट्स जसं की आकाश बायजूस ॲ ॲलन हे सगळे चा एवढं चांगल्या पद्धतीने शिकवतात किंवा एवढं चांगल्या पद्धतीने शिकवतात की ते स्कूलसोबत किंवा कॉलेजसो कधी कधी टायअप्स करतात म्हणजे पण गव्हर्मेंट कॉलेजेस किंवा स्कूल्स ह्यांचं कधी असं टायअप्स नसतं हे तुम्हाला एकदम अफोर्डेबल आणि कमी प्राईसमध्ये भेटणारे एज्युकेशन चांगलं एज्युकेशन देणार गव्हर्मेंट स्कूल्स किंवा कॉलेजेस तुम्हाला दुसरे ट्यूशन्स वगैरे असे किंवा प्रा एक्स्ट्राकरिक्युलर टीचिंग शिकवत नाही ते स्कूलमध्ये जेवढा टाईम असतो तेवढा तर शिकवतात पण प्रायवेट कॉलेजेस असतात किंवा प्रायवेट ट्यूशन्स असतात जे तुम्ही स्कूल्समध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकतात तेच तुम्हाला चांगल्या पद्धतीत किंवा चांगल्या वेने तुम्हाला क क्लासमध्ये एक्स्ट्रा नॉलेजसोबत शिकवतात क्लासेस कसे स्कूल्स स्कूल्स जे पेपर सेट करतात किंवा स्कूलमध्ये शिकवतात त्यापेक्षा दीडपट कसं चांगलं शिकवतात किंवा पेपरमध्ये स्कूलमध्ये जे पेपर काढल्या जातात त्यापेक्षा चांगलं एज्युकेशन ते चांगल्या चांगल्या मोठमोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स देतात राज्यातले सध्याचे शिक्षण प्रवाह प्रायवेट स्कूल्स किंवा कॉलेजेस असू शकतात कारण ते कम्प्युटर कम्प्युटरवरती शिकवतात ते गव्हर्मेंट्स कॉलेज आणि स्कूल कम्प्युटर जास्त अफोर्ड जास्त कम्प्युटरवरती शिकवत नाही गव्हर्में प्रायव्हेट स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये प्रोजेक्टर्सचा वापर केला जातो त्यामुळे सोपं शिकवणं हे खूप सोपं झालं आहे आणि स गव अगोदरच्या काळात आपल्याला पुस्तक वगैरे सोबत घेऊन फिरावं लागायचं पण आता आताच्या काळात एकदम सोपं झालं आहे कारण आपल्याला प्रोजेक्टरवरती सगळं डिस्प्ले करता येतं पेनड्राईव्हमध्ये आपले पी डी एफ बनवायचे आणि ते प्रोजेक्ट प्रोजेक्टरवरती लावून शिकू शकतो आणि गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये हे एवढं एवढं आधुनिक नसतं काय काय शिक म्हणजे काय काय अभ्यासक्रम असा असतो आहे जे आपण ह ह्या ह्या लेवलवरती करू शिकवू नाही शकत कारण काही काही टॉपिक असतात त्याच्यावरती खूप जणांनी ते बुक लिहिली असतात मग ते आपल्याला एकत्र पी डी एफमध्ये आणि आणि प्रो प्रोजेक्टवर जर ती डिस्प्ले करणं खूप अवघड होते प्रायवेट स्कूल्सचे टॉपिक्स म्हणजे जे प्रायवेट शिक्षण असतं ते टॉपिक्स आपल्याकडे अव्हेलेबल असते एका बुकमध्ये जसं की गव्हर्मेंट कॉलेज गव्हर्मेंट स्कूलचे जे एज्युकेशन असतात त्याच्यावर त्या टॉपिकवरती एकाच टॉपिकवरती कितीतरी लोकांनी बुक लिहिलेली असतात आपण ते तेच आपलं नॉलेज एक बुकमध्ये प्रायवेट स्कूल्समध्ये भेटतात प्रायवेट स्कूल्स किंवा कॉलेजेसमध्ये किवा प्रायवेट क्लासेसमध्ये प्रायवेट क्लासेस आणि प्रायवेट स्कूल्स हे दोघं आपल्याकडनं जास्त फीज घेतात पण आपल्याला तेवढंच चांगलं एज्युकेशन ते आपल्याला प्रोवाइड करतात पण ग गव्हर्मेंटमध्ये आपल्याला कमी फीज आहेत पण एज्युकेशन पण तेवढं चांगलं प्रोव्हाइड करून देतात ते राज्यातले चांगले शिक्षण दोन्ही द पद्धती दोन्ही चांगल्या आहेत डिपेंड करतं की कोण किती चांगल्या प्रमाणे त प्रकारे शिकवतं